खरे तर असा काही उद्देश वगैरे नाही एक गोष्ट मला आवडते ते म्हणजे लोकांचे अनुभव वाचायला आणि त्यातून शिकायला खूप मिळते माणूस आपल्या आयुष्यात सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊ शकत नाही त्यासाठी त्याला मिळालेले आयुष्य अपुरे पडेल मग करायचे काय तर इतरांच्या अनुभवातून शिकायचे मग मला आलेले अनुभव शिकवण मी ते लिहिते माझ्या अनुभवाचा इथे एकाला जरी फायदा झाला तर माझ्या लिहिण्याचे सार्थक झाले पण हो माझा अगदी तसा काही अट्टाहास नाही बरं का की फायदा झालाच पाहिजे मी आपले विनाअपेक्षा लिहीत जाते बाकी कोणाला माझे लेखन आवडो अथवा न आवडो मराठी साहित्याने मला लहानपणापासून पुरवळ होती आहे माझ्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत गोट्या आणि चिंगीपासून ययाती आणि मृत्यूंजयपर्यंत अनेक पुस्तके आहेत जे काही वाचलं ते मनामध्ये रुतून बसलं आणि त्यातूनच मग लिखाणाची आवड मला निर्माण झाली माझ्या लिखाणाचा उद्देश लोकांना विरंगुळा मिळावा मराठी साहित्याबद्दल थोडीशी आस्था निर्माण व्हावी कवितांचा आनंद घेता यावा चांगल्या पुस्तकांची माहिती मिळावी आणि जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा आहे बाकी ज्यांनी माझी पुस्तके वाचली असतील नसतील त्यांनी त्याच्यावर काय उत्तर द्यावं हे काही मी असं विचारणार नाही माझ्या लेखनामधून मी समाजप्रबोधन करेन स्त्रियांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराबाबत जागरूक करेन एक सकारात्मक विचार लोकांपर्यंत पोचवणे हा माझ्या लिखाणाचा उद्देश आहे कोरोनापासून आपण सर्वांनी काहीतरी शिकायला पाहिजे एकलेपण घरात कोंडलेली माणसे खिडकी किलकिली करून घाबरत आजूबाजूला माणसं येतात कामधाम बनतं नोकरी नाही शाळा नाही बाजारपेठ बनतं जगण्याची उम्मीद असून देखील शाश्वती नाही श्रीमंताच्या घरात खाण्यापिण्याचे रेलचेल आहे परंतु गरीब भुकेलेला आहे मग आहे त्या परिस्थितीत समाधानी आहे जीव तर वाचला बस काही दिवसांनी होईल सर्व सुरळीत हीच आशा असं असं माणसाने धरून चाललेलं आहे जीवनाचं उद्दिष्ट एकच जगायचं मन भरून जगायचं आपल्याकडे असलेल्या गोष्टी इतरांना पसरवत मग ते प्रेम असो किंवा पैसा किंवा एखादी वस्तू ज्ञात असो किंवा अज्ञात असो माझ्या लिखाणाने मी सगळ्यांना आपलंसं करेन सुरवातीला मी वही व पेनचा वापर करायचे परंतु मग कम्प्युटर वाढल्याने कम्प्युटरवरच मी लिखाणाला सुरवात केली त्यातूनच माझे विचार आणि लिखाण प्रगल्भ झाले तर हे तुम्ही उद्दिष्ट म्हणजे एखादे काम करीत असताना त्या विषयाची भावना म्हणजे जर एखादे काम करण्यासाठी त्यामागे असलेले कारण उद्दिष्ट म्हणजे ते काम करण्यासाठीची अभिजात प्रेरणा आपण जे काही लिहितो वाचतो ते लोकांना समजले पाहिजे आपले लेखन वाचकांपर्यंत फेसबुकच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून हायस्शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचले पाहिजे माझ्या संपर्कात राहणाऱ्या वाचकांना मी नवे लिखाण प्रसिद्ध झाले की एकम एक मेल पाठवून माझ्या लिखाणाची लिंक पाठवत असते आणि मग ते वाचून मला त्यांचे प्रमाणपत्र देत असतात